आम्ही शाळेमध्ये जात होतं तेव्हा मस्त खेळ खेळायचे आणि मला खूप खेळायची आवड होती आणि मी खो खो लंगडी दोरीच्या उड्या आणि धावणे असं खूप एस्पर्ट होते मी मला खूप आवडायचं मला खूप आव आवडायचं आणि मी आमच्या ब् आम्ही स्पर्धांमध्ये पण होतं खेळण्याच्या स्पर्धा वगैरे खूप घेत होतं असं आणि मी त्याच्यामध्ये माझा णंबर वगैरे येई मला खूप हौस होती खेळण्याची काय सगळं सगळं सगळं खेळण्याची हौस होती मला असं काहीच नाही होतं ते आणि हौशीच होती म्हणा मी अशी काहीच नाही व्यावसायिक दोन्हीमध्ये थोडंसं वे हे होतं आणि खूपच खेळायचे मला हौसच मोठी खेळण्याची आणि धावण्याची खेळण्याची थोडी संगीत ऐकायची संगीत तर माझं तर फेवरेट होतं संगीत ऐकून आम्ही धावायचं माझ्या सगळ्या मैत्रिणींला मी पाडून द्यायचं होतं मी असं हेच नाही होतं सगळा माझा णंबर येऊन जाई पहिला धावण्यामध्ये वगैरे